स्विगी फूड ऑर्डरवरून बोलत आहा का मला ते हं मी आत्ता आता पावभाजी आणि चॉवमिनचं ऑर्डर केलं होत तर मला ते कॅन्सल करायचं होतं सर हो हो अच्छा ऑर्डर अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलं आहे का नाही नाही तरी जर बघा ऑर्डर कॅन्सल होत असेल तर कारण की मी जस्ट ॲपवर जाऊन हो हो अच्छा मला ॲपवर जाऊन बघितलं तिथे कॅन्सलचं ऑप्शन तर नव्हतं दिसत बरं बरं तुम्ही मला सांगा मला नेमकं कसं म्हणजे नेविगेट करायचं तर मी आताच ऑर्डरला कॅन्सल कराय करते अच्छा आधी स्विगी ॲप उघडलं त्यानंतर होममध्ये गेली मी आणि समोर अच्छा सेटिंगमध्ये आहे का ते अच्छा अच्छा दिसलं रिसेंट ऑर्डर्समध्ये हां हां ठीक आहे मी कॅन्सलवर क्लिक केलं सर तर मग आता कॅन्सल होऊन जातील नं हं हं तसंही मी कॅश ऑन डिलिव्हरी केलं होतं तर ते सुद्धा चाललं जाईल ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो हो सॉरी फॉर इन्कव्हिनिस थँक्यू